मी प्रत्यक्षात एकदा सूर्यग्रहण पाहिलं होतं तर ते पाहताना एक वेगळाच आपण कुठल्या तरी चांगला एक इव्हेंट आपण अटेंड केल्यासारखं मला वाटत होतं किंवा त्यामध्ये आकर्षकपणा म्हणजे हे कुठच्या प्रकारे तारे सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या पोझिशन्स कशा काही प्र अवकाशात होतात आणि कशाप्रकारे ग्रहण होतं याचे एक उत्सुकता मला होती तर ते पाहायला मिळालं तर एक ते चांगली गोष्ट वाटली मला